मला जर वेगळ्या देशामध्ये जर प्रवास करायची संधी मिळाली तर मी नेपाळला जाणार कारण तिथं बुद्धाचा टॅच्यू खूप मोठा टॅच्यू आहे आणि बुद्धाची सर्वात मोठं उंच म्हणजे मूर्ती पण आहे तिथं आणि बुद्धाचा म्हणजे पॅगोडा आहे तिथं आणि तिथं पहाड वगैरे जे काही समदं पाहण्या रम् म्हणजे चांगल्या प्रकारचं रम्य वातावरण आहे म्हणून मी तिथंच नेपाळला जाऊ शकणार